हॅलो नमस्कार झोमॅटो कस्टमर केर सेंटरचा नंबर आहे ना नमस्कार साहेब मला अर्जंटमधे बाहेर गावी जायचं असल्यामुळे मी नुकतीच पिझाची ऑर्डर दिली होती मला ती रद्द करायची आहे आणि माझे पेमेंट जे झालेलं आहे ते मला रिफंड पाहिजे माझ्या कृपया झोमॅटो वालेटमधे जमा करुन द्या